हा जुई ट्रॅव्हल एजन्सी हां मॅम मला जरा इन्क्वायरी करायची होती आम्हाला ट्रिप काढायची आहे महालक्ष्मी टेम्पलसाठी तर आम्हाला ट्रॅव्हलिंग हे म्हणजे बुक करायचं होतं आम्हाला बसचं तुम्ही मला जरा सांगाल काय काय ऑप्शन्स आहेत हो मॅम

ओके मॅम आणि ए सीचे किती नॉन ए सीचे किती ओके मॅम तरी सुद्धा पंधरा हजार जास्तच आहेत जर तुम तुम तुमच्याकडे दुसरं ऑप्शन आहे का म्हणजे सेवन सीटर कार आम्ही तीन बुक करू शकतो मॅम एक महिन्या अगोदर माझ्या एक रिलेटिवने तुमच्याकडूनच बुकिंग केली होती आणि मी त्यांचा रेफरन्स थ्रू तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आहे तुम्ही काही डिस्काउंट द्या ना मॅम श्रृती पारे हो ओके मॅम तर अवेलेबल आहेत का तुम्ही ट्वेंटी नाईनला

ओके मॅम ओके मॅम आणि असं होणार असं पॉसिबल झालं की हे ऐन मोमेंटला जास्त माणसं आले तर आम्ही बुकिंग चेंज करू शकतो का म्हणजे ट्वेंटी सीटर की त्यापेक्षा जास्त सीट्स असलेल्या गाडी आम्ही बुक करू शकतो का हो मॅम चार्जेस करायला रेडी आहोत बट अवे अवेबिलिटीचा प्रश्न आहे ना ओके चालेल मॅम मी तुम्हाला कळवते ह्या एक अर्धा तासात काय बुक होत आहे काय नाय म्हणजे कसं ठरत आहे मग मी तुम्हाला सांगेल बुकिंग कन्फम करायला ओकेच मॅम थँक्यू तुम्हाला मी कॉन्टॅक कसं करू म्हणजे तुम्हाला मी बुकिंगसाठी कसं कन्फर्म करू शकते कॉलवरच ठीक ओके मॅम थँक्यू